हॅलो हां मी इस्टेट एजंट बोलत आहे तुम्हाला हे हवा होता ना बंगल्यासाठी प्लॉट रेडी पजेशन चालेल मग त्याच्याकडे तुम्हाला कार पार्किंगचं हवं आहे बरं मग किती खोल्यांचा बंगला हवा आहे बंगला किती खोल्याचा हवा आहे खोल्यांचा चार खोल्यांचाच बंगला हवा आहे मग तुम्हाला एरिया कुठचा हवा आहे नायगाव वगैरे चालेल बरं मग तुम्हाला बरं स्टेशनच्या जवळ चालेल मग तुम्हाला आधी यूज केलेला बंगला हवा की नवीन हवा आहे बंगला बरं आणि पण तिकडे ना नायगावे वगैरे जरा पाण्याचा प्रॉब्लेम होता तुम्हाला वसईत टेशन एरिया चालेल नायगाव एरियात पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला वसई स्टेशन एरिया चालेल बरं पापडीपर्यंत चालेल आणि ह मग त्या साधारण हो एक माझ्याकडे बाए जो यूज केलेला बंगला आहे म्हणजे नवीन नाही त्याला स्वतःची विहीर आहे तर तुम्हाला कसा हवा आहे मग तुम्ही नवीनच हवं आहे बरं पण त्याचे जास्त पैसे पडतील बरं आणि तिथून तुम्हाला तुम्ही पापडी एरियात वगैरे बघते तिथून तुम्हाला बस ट्रॅव्हल पण जवळ मिळेल आणि ट्रेन ट्रॅव्हलिंग पण जवळ मिळेल आणि मार्केट पण जवळ आहे चालेल ना तो एरिया बरं आणि मला दुसरं विचारायचं आहे की तुम्हाला गार्डन वगैरे तर बाल्कनी वगैरे पण हवी आहे का पण त्या एरियात एक इश्यू आहे की त्या एरियात बाजू दे अ पेस छोटी आहे तर तुम्हाला स्क्वेअर फीट किती पाहिजे हां हजारपर्यंत पाहिजे ठीक आहे आणि आजूबाजूला वस्ती पाहिजे थोडं लोनली चाललं वस्ती पाहिजे ठीक आहे आणि कधीपर्यंत मी देऊ तुम्हाला मग तो कधीपर्यंत हवा आहे तुम्हाला आणि तुम्ही बघायला कधी येऊ शकाल मग तुम्हाला मी जो तो वसईचाच एरिया आहे विरार किंवा नालासोपारा असे एरिया पण बघायचे वसई हां ओके वसई किंवा नायगाव ना वसईला माझ्याकडे चार प्रॉपर्टी आहेत ज्या बऱ्याच ठिकाणी आहेत एक गावात आहे एक मीडला म्हणजे ह्याला बाबोळ्याला वगैरे आहे परत एक पापडीला आहे आणि एक प्रॉपर स्टेशनला आहे मी त्या चारही दाखवेन तुम्हाला आणि त्याच्यावर मग आणि त्याच्यावर मग ठरवू तर डेट फिक्स करूया आपण दिवाळीनंतर म्हणत आहात न तुम्ही तर दिवाळी साधारण तीन तारखेला आटपते आपण पाच नव्हेंबरची डेट फिक्स करूया चालेल हां थँक यू